मी जो फॅन दिला होता एक वर्षाची त्याची गॅरंटी होती एक दीड वर्ष मस्त चालला तो आता त्या फॅनचं खूप आवाज येतो त्याच बेरिंग वगैरे गेलं की काय गेलं काय माहीत नाही आवाज येतो त्याचं आता फिरत नाही हवा कमी फेकतो त्यामुळे आता तो फॅन कसा तरी म्हणजे बरा नाही वाटून राहिला